सांगली जिल्ह्यात आष्टा हे माझं गाव आष्टा गावामध्ये भावई सण हा पाच दिवस मोठ्ठ्या उत्साहात साजरा होतो आहे हा मोठ्ठा वर्षातनं एकदा मोठ्ठा सण हौसेनं सगळीजणं साजरा करतात ह्या सणाचं वैशिष्ट्य असं आहे की पाच दिवस हा सण चालतो पूर्ण गावात एकाच ठिकाणी कार्यक्रम नसतो हा पाच दिवस पाच ठिकाणी दहा ठिकाणी आणि ह्या गावात चौंडीश आष्ट्या गावात चौंडेश्वरी देवी आहे तिचा हा उत्सव असतो चौंडेश्वरी देवी दैत्यांचा नाश करण्यासाठी विविध रूपं घेऊन दैत्यांची रूपं घेऊन ती त्या दैत्याला हुडकत असते चौंडेश्वरीनं आळुमुळु म्हणून त्याचं रूप घेतलं अळुमुळु होऊन पूर्ण घरोघरी गावोगावी पूर्ण गावात फिरते ती तिला त्यावेळेला दैत्य सापडत नाही पिसं होऊन पिसाचं रूप घेते त्यावेळे तेसुद्धा रूप घेऊन ती पूर्ण गावात फिरते परत लोट म्हणून असतो लोट लोट म्हणजे एक माठ असतो त्या माठात पाणी असतं त्या पाण्यात ती लपून बसते ती दैत्याचा शोध घेत असते असं एक पाच दिवस पूर्ण हेच हुडकण्याचा कार्यक्रम असतो जे देवी हुडकतच असते दैत्यांना शेवटी दैत्य काही सापडत नाही मग पाच दिवस हा उत्सव साजरा असतो ते उत्सव म्हणजे देवीचा हा की तिनं प्रत्येक रूपं घेतलेली मग ती बारा बलुतेदार मधली पूर्ण मानकरी येतात मग ती प्रत्येक रुपं घेत असतात कोण आळुमुळु होतं कोण पिसं होतं कोण मुखवटे होतं सती होते भरपूर कार्यक्रम असतात हा पूर्ण महाराष्ट्रात असा कार्यक्रम होत नाही इतका छान उत्सव आष्ट्यामध्ये होत असतो शेवटी देवीला दैत्य दिसतो आणि शेवटच्या दिवशी हा कार्यक्रम म्हणजे दैत्याचं आणि देवीचं युद्ध चालू होतं त्याला धावा खेळणे म्हणतात मुखवटे नं आरगडी असं दोघांच्यात म्हणून युद्ध चालू होतं वाद्य वाद्य असतं सनई चौघडे असं वाजत त्या वाद्यात तो ठेक्यात धावा त्यांच्या चालू असतात शेवटी दैत्य मारला जातो आणि पाखरे म्हणून मुखवटे वर उंच उंच उंच उडवले जातात आणि अंद आनंद साजरा केल्या जातो मग हा असा सण पाच दिवस चालू असतो